माझ्या आजूबाजूच्या परिसरात खाजगी रुग्णालय खूप आहेत सरकारी रुग्णालयातील दुरावस्था अस्वच्छता यामुळे बऱ्याच वेळा अनेक माणसांना नाईलाजानं खाजगी रुग्णालयात जावं लागतं खाजगी रुग्णालयामध्ये आर्थिक फटका बसायची शक्यता दाट असते परंतु शासनानं काही योजना काढल्या आहेत तर काही रुग्णालय ही आयोजना राबवताना दिसतं सगळ्यांनाच खाजगी रुग्णालय परवडतं असं नाही तुम्हाला कोणता आजार झालेला आहे त्यावरून न औषधोपचाराचा खर्च किती असू शकतो हेही भाग महत्त्वाचा आहे पण काही रुग्णालयं खाजगी रुग्णालय ही सवलतीच्या दरामध्ये सुद्धा कॅम्प वेगवेगळे लावतात आणि त्या कॅम्पामधून रुग्णांवर मोफत उपचार करतात ही ही बाब अत्यंत स्पृहणीय अशी आहे परंतु सर्वसामान्य माणसांना एक तर आजारी पडणं अवघड आणि विशेषतः जर असाध्य रोग असेल किंवा मोठी ऑपरेशन्स असतील तर खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यानंतरचा खर्च खूप येतो तो मग परवडत नाही मग बराच वेळ त्यासाठी मेडिक्लेम वगैरे केले जातात आणि अनेकदा असा अनुभव आहे की सुरवातीलाच फॉर्म भरताना तुमचं मेडिक्लेम वगैरे आहे का असं विचारलं जातं असेल तर अव्वाच्या सव्वा बिल लावलं जातं तर त्यामुळं आणखीन अस्वस्थता येते आजारी पडणंच सोयीचं नाही असं वाटायला लागतं असे अनुभव आहेत काही डॉक्टर हे चांगल्या पद्धतीनं काम करतात उत्तम सर्जरी करतात आणि त्यांचे दरही मध्यम स्वरूपाचे आहेत बऱ्याचदा पेशंटची परिस्थिती बघून ते त्यांना सवलतही देतात परंतु सगळ्यांना सरसकट सवलत देणं शक्य नसतं पण सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयात स्वच्छता आधुनिक मशिनरीज आणि ट्रीटमेंट आणि लक्ष देणं हे उत्तम असतं म्हणून खाजगी रुग्णालयाकडे बऱ्याच वेळा लोकांची धाव असते